हॅलो बोला साहेब बोला बोला काय झालं हो साहेब काय झालं सर नाही आम्ही तर चांगला दिला होता हो साहेब तुम्हाला माल तर अरे नाही हो नाही नाही असं नका करू माल तर चांगला दिला होता आम्ही

बरं बरं नाही हो असं नका करू माल तर चां बोगस कसं काय निघाला माल तो बुवा आम्ही तर चांगला दिला होता नाही ते काय झालं ते आमच्या ते जे नोकर आहे नोकरानं बहुतेक काहीतरी केलं असेल त्यात गडबड मग हो नं साहेब हो हो बरोबर आहे बरोबर आहे नाही आता गिऱ्हाईकं लई मोठे असतील त्याच्यामुळे त्या त्या नोकराला सांगितलं तर त्याचं नाही ऐकलं नाही बिचाऱ्यानं आता प्रत्येक याच्यावर लक्ष दिलं जात नाही सर हो बरोबर आहे तर तुम्ही एक तर नाही नाही तसं काही नाही बुवा पण आम्ही तुम्ही एक काम करजा सुट्टीच्या दिवशी तुम्ही या तुमचा माल घेऊन जा पुन्हा परत नाहीतर मग तुमच्या घरी आम्ही पाठवून देऊच तुम्हाला माल नाही तसं काही नाही आमची गाडी स्पेशल येईल बरं बरं काही हरकत नाही आमची गाडी स्पेशल तुमच्याकडे पाठवतो ते माल तुम्हाला परत पाठवून देऊ दुसरा माल हो आता थोडंसं आम्ही त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो बुवा आम्ही त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असं काही नाही नाही ती आमच्या साहेब नोकराची चूक असेल हो असं काहीच नाही आम्ही दिलगिरी व्यक्त करतो त्याच्यासाठी बरं नोकराला बरोबर सांगतो जरासा काही हरकत नाही कारण नोकराला सांगतो साहेब आमच्या ते माल तुमचा परत घेऊन दुसरा माल तुम्हाला देतो ठीक आहे नाही तसं काही करू नका आम्ही तुम्हाला दुसरा माल परत देतो आ ठीक ठीक ठीक हो